आमच्या गावाात ज दर गुरुवारी किरकोळ बाजार भरला जातो त्यामुळे मी नेहमी घरच्यांसोबत बाजारात जात असते मी बरेच दिवस झालं बाजारात जाते पण हल्ली बाजारातली भाजीपाल्यांचे भाव खूप भावांच्या किमतीत खूप मोठी वाढ झालेली आहे भाव तर अगदी आभाळाला टेकलेले आहे गरीब लोकांच्या ते खिश्याला परवडणारे नाहीत गरीब लोकं काही भाजीपाला विकत घेऊ शकत नाहीत असे भाव झालेले आहेत असे भाव वाढलेले असून दुसरीकडे ऑनलाईन पद्धतीने पेमेंट केली जाते ऑनलाईन पद्धतीने पेमेंट करणे ही चांगली आणि वाईट तितकीच गोष्ट आहे चांगली याच्यासाठी की आपण चिल्लर पैसे आपल्या जवळ नाही ठेऊ ऊ शक नाही ठेवले तरी बी चालते आपण हवी तिथं हवी तितकी पेमेंट करू शकतो आपल्याला खूप ओझी सांभाळायची याची गरज नाही आणि वाईट यासाठी की आपण एक वस्तू मागे नको तितक्या वस्तू खरेदी करत चाललो आपल्या आपल्या हातातून पैसे द्यायचे नाहीत त्यामुळे आपल्याला त्या पैशाची किंमत कळना झाली अशा प्रकारे मला असं वाटते की ऑनलाईन ही पद पेमेंट करण्याची पद्धत चांगली आणि वाईट तितकीच आहे